मी थोड्या दिवसापूर्वी एका गावात गेली होती तिचीच मी नेचर ड्रॉईंग काढली होती म्हणजे अशी त्या गावात एवढी ऊन होती की ऊन म्हणजे अति होती पूर्ण नदीनाल्या सुकलेल्या होत्या त्या म्हणजे गावात एक बूंदसुद्धा पाणी नव्हतं आणखीन तिच्या बाया डोक्यावर दोनदोन तीनतीन गुंड घेऊन अशा म्हणजे दु दुसऱ्या गावातून फार उन्हात पैदल जाऊन पाणी आणत होत्या आणखीन म्हणजे त्या गावात पाणी नव्हतंच आणखीन खूप म्हणजे त्या बाया अशा चालत जाऊन पाणी आणत होत्या आणखी म्हणजे खूप उन्हात जाऊन आणत होत्या आणखीन आणखीन म्हणजे त्या गावात खूप ऊन पण होती आणखीन काही म्हणजे सुविधा नव्हत्या पाण्याच्या वगैरे नळ वगैरे नव्हते म्हणून त्या बायांना तिकडून जाऊन पाणी आणावं लागत होतं आणखीन